नमस्कार अथर्व सॉरी तुला तुझ्या कामातून डिस्टर्ब करतोय एक थोडा वेळ फ्री असशील तर मला तुझ्यासोबत नवीन कारच्या नोंदणीसा क करायची जी प्रक्रिया आहे त्याच्याबद्दल मला प्लीज थोडी तुझ्याकडून माहिती हवी होती त्याबद्दल मला प्लीज तू थोडी माहिती देऊ शकतोस कारण मला त्या प्रक्रियेबाबत काहीच कल्पना नाहीये रे तर वाहन नोंदणी करायसाठी कुठली प्रक्रिया आहे कुठला अर्ज भरायला लागतो याची तुला काय कल्पना आहे का तर तुला माहितीच आहे की मी परवाच सेडन गाडी वेरणा घेतली मग त्यासाठी मला त्या अधिकाऱ्यांकडे नोंदणी करायची होती आणि मी तिथे गेलेलोही पण मला तेथून कुठलंही सहकार्य मिळालं नाही मग मला कळालं की तू तुझ्या गाडीची नोंदणीसाठी अर्ज भरला आहेस त्यामुळे मला विचार त्यामुळे माझ्या विचार आला की तुझ्याकडून माहिती घ्यावी मी माझ्या गाडीची सर्व कागदपत्रे काढून घेतले आहेत जसे पी यु सी इन्श्युरन्स रोड टॅक्स सर्व काही क्लिअर करून घेतलेलं आहे आणि काय लागेल तर तु मला त्याची डिटेल्स देऊ शकतोस आणि जर जर तुझा कॉन्टॅक्ट कोणासोबत असेल तर तरीपण तु मला सांगू शकतोस बट तेवढं नोंदणी तेवढी राहिलेली त्यामुळे मला त्याबद्दल थोडी माहिती हवी होती तर नोंदणीसाठी नोंदणी स साठी जे ही डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत ते मी तुला व्हॉट्सअप करेन नाहीतर तुला कलर प्रिंट नाहीतर साधी प्रिंट पाहिजेलं असेल तर तुला ती ही ॲव्लेबल करून देईन माझ्याकडे ते सर्व डॉक्युमेंट्स आहेत जसे आधार कार्ड पॅन कार्ड आणि ड्रायविंग लायसन्स सगळं काही माझ्याकडे ॲवेलेबल आहे तर ती प्रिंट काढून त्याची नोंदणी पूर्ण करण्यासाठी तुझी मला थोडीशी मदत लावी हवी आहे धन्यवाद